मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे आणि मराठी प्राकृतचे आधुनिक रूप आहे मराठीचं वय सुमारे चोवीसशे वर्ष इतकं आहे महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आज तागायात मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेले आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने सतत भर पडतेय आपल्या साहित्यिक समृद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठीने नामवंत कवी लेखक आणि विद्वांन निर्माण केले आहेत ज्यांच्या कलाकृतींनी साहित्य आणि कलेवर खूप मोठी छाप सोडलेली आहे मराठी भाषा ही भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक भाषा आहे ज्याचा इतिहास हा शतकानुशतके आहे आणि तिने या प्रदेशाच्या सांस्कृतिक परिदृश्याला एक आकार देण्यात महत्त्वपूर्ण ब भूमिका बजावलेली आहे मराठी भाषेचं महत्व हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असणारी मराठी भाषा ही लोकांध्ये आणि आपलेपणाची भावना वाढवण्यासाठी मराठी भाषा ही खूप महत्त्वाची भाषा आहे मराठी ही खरं तर ए सतराव्या शतकात सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठी साम्राज्याचा उदय झाला तेव्हापासून प्रशासकीय भाषा बनली आणि त्यांच्या साम्राज्याच्या विस्तारामुळे या भाषेचा विविध प्रदेशांमध्ये प्रसार होण्यासाठी मदत झाली मराठी ही एक फक्त भाषा नाही तर महाराष्ट्राचा समृद्ध वारसा घेऊन जानारं ते एक मोठं जहाज आहे ज्ञानेश्वर तुकारामांसारख्या प्रतिष्ठित संतांची आणि ज्वलंत भक्ती चळवळीची ही ती भाषा आहे यामुळं मराठी ही महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असणारी ओळख आणि आपलेपणाची भावना वाढवणारी एक महत्वाची भाषा आहे